मॅडम मी तुमच्याकडे दोन महिन्याअगोदर आली होती तुम्ही मल दोन महिन्याचं मेडिसिन दिलं होतं तर मला स्नॅटिंगला अर्धा म्हणजे पंधरावीस दिवस छान वाटलं मला पायाला बं परत दुखणं वाढलंय मॅडम तर का बरं काय करावं लागेल मॅडम माझं म्हणजे खूप त्रास आहे मला पायांचा व्हय तसं सांगता नाही येणार सायटिका म्हणून नाही सांगितलं मला अजून कोण्या डॉक्टरानी तुमच्याकडे नाही म्हणजे तुमच्या तुमच्याकडे यायच्या अगोदर मी एका मॅडमकडे गेली होती त्यांनी मला असं काही सांगितलेलं नाही आहे पण मला असं वाटते हे माझ्या पायाच्या खूप नसा लाक माझ्या पायाच्या खूप नसा लागतात हो मॅडम मेडिसीन चालूच आहे टॅब्लेट वगैरे चालूच आहे मला तुम्हीच दिल्या होत्या मॅडम मागे तर ते एक पेनकिलर आहे त्यातली तुम्ही विटॅमिन्सच्या पण दिल्या होत्या आणि प्रोटीनच्या वगैरे सगळं टॅब्लेत दिल्या

अच्छा अच्छा

ठीक आहे मॅडम मॅडम आता तुम्ही मला दोन महिने बोलवलं होतं तर आता म्हणजे पाचसहा दिवसाचं उरलेलं आहे औषध तर मला असं वाटतं पाचसहा दिवस झाले की येणार मग मी तुमच्याकडे ठीक आहे नं मॅनम तरी मॅडम अंदाजे काय झालं असेल म्हणजे कशामुळं त्या नसा लागत असेल नाही मी एकदा हलकशीशी पडलीती पायरीवरून तर मला असं वाटतं ते मग गॅप पडली की काय पडली माहीत नाही त्याच्यामुळं असू शकते का मॅडम हे प्रॉब्लम ठीक आहे नं मॅडम किती खर्च येणार मॅडम एक्सरे वगैरे पकडून

बरं तिथेतेच होणार आहे ना तुमच्या हस कारण माज्याकडून जास्त पायदल चाललंस मॅडम तर तुमच्या हॉस्पिटललाच आहे का ते सुविधा उपलब्ध

हो तसं ते घरगुती माझं चालूच असते मॅडम मी घरगुती तसं काळजी करतच असते तसं ते टॅब्लट वगैरे घेतलं का आराम होते पण थोडसं दगदग झाला की थोडं जास्त वॉकिंग झालं तर होते मग त्रास तर बघू या मॅडम थोडं तुम्ही आणि जास्त सोल्यूशन काढा त्याच्यामुळं कारण मी खूप कंटाळलेली आहे या दुखण्याला तुम्ही कशा घरगुती मेंबर्स म्हणजे फॅमिली डॉक्टर वाटता म्हणून कशा बोललनाला असं छान वाटते मला नाही तर अदरवाईज मी दुसरा डॉक्टरला आपण एवळं बोलू नाही शकत मॅळम तुम्ही लेडीज आहे लेडीजसोबत लेडीज आपण सांगू शकतो नाही का

ठीक आहे हां हां हां ठीक आहे मॅडम धन्यवाद मॅडम तुम्ही मला वेळ दिला नाही तर कोणी देत नाही मॅडम एवढा वेळ थँक्यू मॅडम